हां बोला ना हो हो बरोबर आहे मी एन्जल पॅराडाईसमधली स्कूल स्कूल प्रिन्सिपल बोलत आहे हां तर बोला ना मॅम कोणत्या स्टँडर्डमध्ये करायची आहे किती ईअर्सचा आहे तो हां मग होऊन जाईन ना ॲडमिशन या ना तुम्ही कधी पण या आमचं क स्कूल सुरूच राहतं हो आता तुमच्या तुम्हाला के जी वनमध्ये ॲडमिशन करायची आहे तुमच्या मुलाला तर त्याची फीज आहे पाच हजार रुपये आणि आता आमच्याकडे आत्ताच जस्ट ओपन झाली रोबोटिक लॅब तिथे

रोबोटिक लॅब म्हणजे जे आपली ह्युमन बॉडी आहे तस तसंच तिथे एक ह्युमन डेव्हलप केलेलं आहे त्यांचे पार्ट्स आपण आम्ही छोट्या छोट्या मुलांना दाखवत असते त्यांना आधीच आपल्या बॉडीचं मार्गदर्शन देताय म्हणजे त्यांना समोर जाऊन समजलं पाहिजे स्कूल ॲडमिशन फी आहे पाच हजार रुपये हो म्हणजे स्कूल युनिफॉर्म बुक्स वगैरे सर्व त्यातच येते ना ॲडमिशनमध्ये ॲडमिशन फीमध्ये म्हणून मग तुम्हाला काही खर्च करायची गरज नाही बुक्स वगैरे टेक्सबुक वगैरे तुम्हाला घ्यायची गरज नसते तुमचं आधार कार्ड तुमच्या मुलांचं आधार कार्ड राशन कार्ड इलेक्ट्रिक बिल आणि ॲडमिशन फीज पाच हजार रुपये

कमी तसं तर मी आधीच तुम्हाला सांगितलं कारण युनिफॉर्म वगैरे त्या फीमध्येच येऊन जाते तर त्यात कमी करण्याचा काही प्रश्नच नाही येत हां ठीक